मला मराठी साहित्य व व्याकरणातली पुस्तकं वाचायला आवडतात हल्लीच मी कैलासवासी मोरेश्वर सखाराम मोने यांनी लिहिलेलं व पुनर्मुद्रण झालेलं एकोणीसशे सत्तेचाळीस सालचं पुस्तक ज्याची किंमत फक्त अडीच रुपये आहे तेव्हा वाचलं त्याचे श्रीमंत होळकर सरकार ग्रंथमाला यांचे ते पब्लिकेशन आहे त्याच्यात ते एकोणतिसावे पुस्तक आहे आता मराठी व्याकरण म्हणजे फार किचकट विषय तसं नाही मराठी भाषा ही संस्कृतोद्भव आहे संस्कृतमधून प्राकृत भाषा तयार झाली आणि प्राकृतातून ज्या काही देशभरात भाषा तयार झाल्या त्यातली एक मराठी किंवा महाराष्ट्री अशी ही आपली भाषा आहे म्हणजे प्राकृत भाषा जी सुरू झाली ती संस्कृतमधून ते प्राकृतचे अगदी अशोकी पैशाची आणि शौरसेनी म्हणजे शौरसेनीतून हिंदी आणि मरा म मराठी म्हणजे महाराष्ट्री अशी भाषा तयार झाली तर त्याचा सगळा तो इतिहास आहे मराठी भाषा तपासायची झाली कुठून उद्भव झाला त्याचा तर त्याचे शिलालेख साधारण चारशे अठ्ठ्याऐंशी सालचा मंगळवेढाचं ताम्रपट आहे तसंच सन सातशे छत्तीसमध्ये चिकुर्डेतलं ताम्रपत्र आहे तसंच मैसूरजवळ श्रवण बेळगोळ येथे गोमतेश्वर पुतळ्याच्या खाली एक शिलालेख आहे तसंच आपल्या इकडे चाळीसगावजवळ भास्कराचार्यांचे नातू चांगदेव यांनी चाळीसगावजवळच्या पाटणच्या भवानी मंदिरात कोरलेला मराठी लेख आहे त्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी वाचल्या आता त्यातली जी शैली आहे त्याच्या सगळ्या गोष्टी आहेत की मराठीची निरनि स्वरूपं आहेत यादव कालीन मराठी बहामनी कालीन मराठी शिवकालीन मराठी पेशवेकालीन मराठी इंग्रजकालीन मराठी यांचं सनावळ्यासकट वेगळे त्याच्यातले जे संत कवी त्यावेळी होऊन गेले जास्त करून गद्य लेखनापेक्षा पद्यलेखन जास्त असलेले काही संतांचे काव्य आहेत त्याच्यात नंतर पुढे गद्य प्रकार जो व्यवस्थित लिहिला गेला त्याच्यात अनेक लेखकांचे लेख आहेत त्याच्यावर डॉक्टर केरे छत्रे जांभेकर दादोबा लोकहितवादी हरी केशवजी चिपळुणकर गोडबोले कीर्तने चिपळुणकर टिळक आगरकर केळकर कोल्हटकर फडके खांडेकर वरेरकर अत्रे अशा कवींचे त्याच्यात सगळे कविता व्याकरणासह दिलेलं आहे ते वाचायला फारच उद्बोधक असा मला अनुभव मिळाला या साहित्यात असे पुस्तकं असणं फार आवश्यक आहे जेणेकरून आपलं व्याकरण चांगलं शुद्ध व्यवस्थित होऊ शकतं